जर स्वयंपाक घर शेअर करायच्याबद्दल म्हटलं तर सहजासहजी मला एकटीलाच जेवण बनवायला आवडते आणि जर कोणी म्हणजे जर मधात आलं तर मग माझं जेवण बरोबर बनलं जात नाही माझ्याकडनं असं म्हणू शकतो आपण कारण की माहिती नाही का बरं पण असं बनलंच नाही जात कारण की ज्यावेळी मी पोळ्या लाटायला जाते तर बरोबर पोळ्या नाही लाटल्या जात कुठं न कुठं काही न काही करपते नाही तर काही वेगळंच होते पण जर मी एकटी असली तर बरोबर होते सगळं पण जर कुटुंबासोबत शेअर करायचं म्हटलं तर म्हणजे जर भाजी वगैरे कापून फक्त कापून द्यायचे काम जर म्हटलं तर ते करू शकतात कुटुंब आणि त्यानंतर मग एकतर मी भाजी बनवेल किंवा मग समोरचे जर शेअर करायबद्दल म्हटलं किचन तर मग समोरचं कोण ते दुसरे आयटम बनवतील जसं की पोळ्या वगैरे नाही तर भात वगैरे टाकतील पण तेव्हा मी किचनमध्ये नसली तर कारण की जर कोणी असलं तर मी सांगितलेलंच आहे की माझ्याकडनं मग तसं होत नाही